दुचाकीच्या आयोजित कार्यक्रमामध्ये आणि स्पर्धामध्ये मी सहभाग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला पारितोषिकदेखील मिळालेलं आहे आणि ते जे पारितोषिक मिळालेलं आहे त्याचा अनुभव मला द्विगुणित असतो तो असा असं सांगता येत नाही एवढा आनंद झालेला असतो आणि त्याच्यामुळेच मी बायकिंग क्षेत्रामध्ये आलेलो आणि कार्यक्रमात देखील भाग घेतो कोणत्याही बायकिंग रॅलीमध्ये मी जातो आणि कुठेही जातो